माझं आवडतं खाद्यप्रकार आता आम्ही तर नॉनव्हेजला जास्त प्रेफर करतो आणि नॉनव्हेज खाण्याकरिता आम्ही खूप सारे ठिकाणं आहेत पण आमचं आवडतं मित्रांचं आवडतं म्हणजे कलकट्टा रोल हा ठिकाण आहे जिथे आम्ही खूप सारा वेळ देतो आणि तिथे तिथे खूप साऱ्या गोष्टी आम्ही खातो नॉनव्हेज पण काय बटर चिकन खूप जास्त फेमस आहे आमचं पराठा वगैरे फेमस आहे आमचं म्हणजे मित्रांबरोबर आम्ही असलोत की त्या ठिकाणी आम्ही हमखास जातोच जातो आणि दहा खाद्यपद् खाद्यप्रकार आम्ही तिथे खातोच खातो हे ठराविक आहे आणि सद् नाश् हा सर शुरवातीपासनं सुरु केलं तर सकाळचा नाश्ता पोहा डोसा आणि यांचं ठिकाण आहे जरीपटक्याचं मेन चौक जिथे खूप स्वादिष्ट असे व्यंजन मिळतात दुपारला जर कुठे नाश्ता करायचा असला तर समोसा खायचा असलं तर त्याचं ठिकाण आहे गणेशपेठला तिथे उत्तम असा समोसा मिळतंय सोबत सोबत रात्रीचं जर जेवण करायचं असलं तर हे रात्रभर जर जाय जेवण करायचं असलं तर मग मोमीनपूर हा एक ठिकाण आहे फॅमिलीबरोबर जेवायचं आहे तर बरतानिया हा एक खूप मोठा रेस्टॉरंट आहे सदरला मोतीमहल हा एक खूप मोठा रेस्टॉरंट आहे मोतीमहल जास्त तर आम्ही खूप जास्त प्रेफर करतो म्हणा कारण तिथलं जे पदार्थ आहे जी चव आहे त्याला त्याला दुसरं तोड नाही